मला लिखाणाची आवड आहे आणि ही लिखाणाची आवड विशेष करून माझे जे सहकारी शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून मला ही आवड लागलेली जाणवते त्याच्यामध्ये विशेष उल्लेख नक्की करेन की माझे सहकारी शिक्षक मित्र श्रीयुत राजेश गोसावी सर हे एक उत्तम लेखक दिग्दर्शक कथाकार आणि चतुरस्र असे कलाकार आहेत लेखनामध्ये त्यांचा हातखंडा आहे मग ते कथालेखन असो कादंबरीलेखन असो लेखलेखन असो किंवा नाटकं लेखलेखन असो या सगळ्यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे त्यामुळे अल्पावधीत त्यांनी जे लेखनसाहित्य निर्माण केले आहे आणि आपली स्वतःची एक चतुरस्र लेखक म्हणून ओळख निर्माण केली आहे त्या कामावर माझा खूप त्यांच्या कामावर मी प्रभावित आहे त्यांचा प्रभाव माझ्यावरती खूप दिसून येतो आणि एक प्रेरणा मला त्यांच्या लेखनातून मिळते आणि आपणसुद्धा त्यांच्याप्रमाणे लेखन करावं समाजामध्ये आपल्या लेखणीच्या सहाय्याने समाजप्रबोधन करावं असं मला नेहमी वाटत आहे याशिवाय आणखी आमचे काही सहकारी शिक्षक आहेत त्यांनी व्हॉट्सॲपसारख्या ॲपच्या माध्यमातून एक समूह तयार केला आहे आणि त्या समूहाच्या माध्यमातून लेखन साहित्य मराठी लेखन साहित्य निर्मिती हा विषय डोळ्यासमोर ठेवून त्या ग्रुपच्या माध्यमातून कथा लेख आणि कविता वेगळ्या प्रकारच्या विषयावरती असलेली काव्यं गीतं लेखनासाठी त्यांनी हा ग्रुप तयार केला आहे आणि त्या माध्यमातून आपल्या लेखनातल्या चुका सुधारता येतात आणि आपलं लिखाण चांगलं दर्जेदार कसं करता येईल यासाठी या ग्रुपचा नक्की उपयोग होतो मीही त्या ग्रुपमध्ये सक्रिय आहे आणि अशा माझ्या सहकारी शिक्षक मित्रांचा माझ्या लेखनासाठी नक्की मला उपयोग होत आलेला आहे आणि याही पुढे होत राहील त्यांच्या लेखनामुळे माझ्या लेखनात चांगली प्रगती होताना दिसते आणि त्यामुळे मला खरंच या माझ्या सगळ्या सहकारी शिक्षकांचा अभिमान आहे त्यांची प्रेरणा माझ्यासोबत नेहमी असते आणि त्या प्रेरणेच्या जोरावरती मी माझं लिखाण करत आलो आहे याही पुढे करत राहणार आहे आणि लेखन हा माझा एक छंद आहे आणि तो मी नेहमी जोपासत राहणार आहे त्याच्यातून दर्जेदार लेखन कसं होईल त्यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार आहे